औषधं ही सध्या अत्यंत महाग झालेली आहेत या महाग औषधांचं आमच्या बजेट सगळ्या दोलायमान होऊन जातं ही औषधं इतकी महाग आहेत आणि इतकी लागतात आम्हाला बी पी झालं डायबिटीस झाला आर्थ्रायटीस झाला याची औषधं इतकी लागतात की तुम्ही काय विचारू नका आणि ह्या औषधांचे दर इतके वाढलेले आहेत आता बी पीचं औषध म्हणाल तुम्ही तर पाच रुपयाची एक गोळी असते त्या र दिवसातून दोन गोळ्या घ्याव्या लागतात बी पीच्या औषधांच्या शिवाय आम्हाला डायबिटीसची औषधं लागतात बी पीच्या औषधांच्या डायबिटीसच्या औषधांच्याशिवाय आम्हाला आर्थ्रायटीसच्या औषधं लागतात या औषधांवर खर्च करता करता नाकीनऊ येतात कारण आमचं जे पेन्शनरचं उत्पन्न असतं हे उत्पन्नाचा बराचसा मोठा भाग म्हणजे साधारणतः पंचवीस ते तीस टक्के हे हे हे औषधांवरच खर्च होतात याशिवाय मग जेवणाला किती पैसे पुरणार हे अतिशय कठीण झालेलं आहे मॅनेज करणं त्याशिवाय तुम्ही ती औषधं क घेत राहणं हे अतिशय कठीण आहे जेनेरिक औषधांचा ऑप्शन चांगला नाही कारण त्यातून इलाज होण्याच्या ऐवजी अपाय मात्र जास्त होतो सगळी औषधं जनेरिक मिळतातच असंही नाही त्यामुळे एकंदरीतच मला औषधं परवडणारी वाटत नाहीत याशिवाय सरकारी आ आरोग्यसेवेतून काही औषधं मिळतील का याचा प्रयत्न करून झाला परंतु केंद्रामधून कोणतीही औषधं मोफत मिळत नाहीत तिथेही देखील आपल्याला थोड्या फार फरकाने का होईना परंतु आम्हाला औषधं विकतच घ्यावी लागतात कारण आरोग्य केंद्रामधून मिळणारी औषधं ही मोफत मिळत नाहीत आरोग्य केंद्रामधून मिळणाऱ्या औषधांचे काही दाम आम्हाला द्यावा लागतो हा दाम देता देता नाकीनऊ येतात जरी दहा वीस टक्क्याचा फरक असला तरी देखील किंमत ही भरावीच लागते कुठल्याही प्रकारचे औषधं ही सरकारने अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळावीत जी नेहमी लागतात ती तरी स्वस्त मिळावीत अशी व्यवस्था करायला हवी कल्याणकारी या राज्यामध्ये ह्या आप आमच्या अपेक्षा आहेत की पेन्शनर लोकांचा विशेषतः विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात घ्यावी लागणारी औषधं ही स्वस्त असायला पाहिजेत ती स्वस्त असल्याशिवाय आमच्या उत्पन्नातून काहीही यातून खर्च करणं आम्हाला कठीण होतं काही वेळेला ते औषधं घेणं घेणं देखील टाळावं लागतं मग तीन वेळेच्याऐवजी दोन वेळा औषधं घ्यावी लागतात असं करून हवं तसा असं रिझल्ट हे मिळत नाही म्हणून औषधं ही ही स्वस्त असली पाहिजेत औषधांचे दर अत्यंत कमी असायला पाहिजेत औषधांचे दर हे अतिशय कमी असायला पाहिजेत असं मला वाटतं